परवा आम्ही सगळ्या मैत्रिणी एकत्र जमलं होतो तेव्हा पुस्तकांवर चर्चा चालू होती तर असंच बोलता बोलता विषय निघाला आणि सध्या कोण काय वाचते आहे कोणी काय वाच चांगलं पुस्तकं एखादं कोणी वाचलं आहे का आपण ते एकत्र वाचूया का अशी जरा चर्चा चालली होती तेव्हा त्याच्यात मी असं सांगितलं की एक पुस्तक आत्ता सध्या मागच्या आठवड्यात मी वाचलं आहे त्याचं नाव आहे आहे मनोहर तरी हे पुस्तक प्रसिद्ध मराठी लेखक पु ल देशपांडे ह्यांच्या पत्नी सुनीताबाई देशपांडे ह्यांनी लिहिलेलं आहे नाव वाचूनच आपल्याला कल्पना येते की पुस्तकांतला आशय काय असणार आहे म्हणजे पु ल देशपांडे हे महाराष्ट्रात कुणालाही माहिती नाही असं नाहीच आहे अतिशय लोकप्रिय आणि अतिशय चांगली व्यक्ती म्हणून ते महाराष्ट्रभर किंवा महाराष्ट्राच्या बाहेरही संपूर्ण देशात प्रसिद्ध आहेत मग त्यांच्या पत्नीला आहे मनोहर तरी असं पुस्तक लिहिण्याचा लिहिण्याची वेळ का यावी किंवा कशा काय उद्देशांनी त्यांनी ते पुस्तक लिहिलं असेल ही उत्सुकता मनात त्या पुस्तकाचं नाव वाचूनच निर्माण झाली आणि म्हणून मी मुद्दाम आवर्जून ते पुस्तक लायब्ररीतून आणलं आणि वाचलं त्याच्यामध्ये एका प्रसिद्ध व्यक्तीच्या पाठीमागे त्याला सगळ्या गोष्टींमध्ये सपोर्ट करणारी त्याच्या पाठीशी खंबीर उभी राहणारी त्यांची पत्नी आणि त्या पत्नीची काय भूमिका आहे आपल्या पतीला इतकं प्रसिद्धी मिळते आहे त्यांचं वाङ्मय इतकं सगळं प्रसिद्ध होत आहे सगळीकडे वाचलं जात आहे त्यांचे चित्रपट येत आहेत त्यांची गाणी येत आहेत त्यांचं संगीत आहे कुठलंही क्षेत्र असं नाही की ते पु ल देशपांड्यांनी त्याला हात घातला नाही आहे पण मग असं सगळं छान छान असताना पती इतका प्रसिद्ध असताना ह्या स्त्रीचं किंवा त्यांच्या पत्नीचं काय नक्की म्हणणं असेल त्यांची बाजू त्यांनी मांडण्याचा ह्या पुस्तकामध्ये प्रयत्न केला आहे आणि मग मला ते पुस्तक वाचल्यानंतर असं वाटायला लागलं की काय केलं आहे ह्यांनी पतीसाठी स्वतःचं करियर केलं नाही का त्यासुद्धा खूप हुशार होत्या सुनीताबाई ह्या अतिशय हुशार चांगल्या लेखिका आणि चांगल्या चांगली व्यक्ती म्हणून आपण त्यांना ओळखतो मग त्या स्वतः मागे राहून त्यांनी पतीला पुढे आणलं किंवा पतीची भरभराट होताना बघून त्यांची प्रसिद्धी बघून त्यांचं विविध क्षेत्रातलं त्यांचं संचार बघून किंवा विविध क्षेत्रात ते मिळवत असलेली प्रावीण्यं बघून त्यांनी स्वतःचं करिअर थोडं मागे ठेवलं आणि त्यांना पुढे यायला मुभा दिली तर हा त्यांचा त्याग आहे का किंवा हे त्यांनी मनापासून स्वीकारलं होतं का हा त्यांनी त्यांना काय म्हणजे नक्की त्यांच्या भावना आहेत हे पुस्तक वाचून आपल्या नक्की लक्षात येतं आणि मग आपण कल्पना करायला लागतो किंवा माझ्या मनात अशा कल्पना यायला लागल्या की जरी पती खूप प्रसिद्ध असला प्रसिद्ध व्यक्तिमत्व सेलिब्रिटी आपण ज्याला म्हणतो तसा असला तरी त्यांच्या पत्नीचीही एक काही वेगळी बाजू असते आणि ती मांडण्याचा त्यांना पूर्ण अधिकार आहे तर हे पुस्तक वाचल्यानंतर अशा वेगवेगळ्या कल्पना माझ्या मनामध्ये यायला लागल्या आणि मी ठरवलं की आता एखाद्या आपण वाचन कट्टा किंवा साहित्यकट्टा असे जे पुस्तक वाचनाचे क्लब असतात त्याच्यामध्ये आपण सामील व्हावं म्हणून मी एका क्लबमध्ये सामील झाले आणि ह्या पुस्तकाबद्दलची माझी मतं मी त्यांना सांगितली आणि सगळ्यांनाच ती पटली सगळ्यांचीच त्याच्यावर खूप छान चर्चा झाली आणि सगळ्यांना हे पुस्तक खूप आवडलं आणि आम्हीही त्याचा खूप आनंद घेतला धन्यवाद